मला लहानपणापासून डान्सची आवड आहे पण घरचे लोकं खूप विरोध करत होते त्यासाठी मी आईला खूप म्हटलं मला डान्स शिकायचा आहे आणि बाहेरगावी जाऊन डान्स करायचा आहे आणि मी त्यासाठी खूप रडली पडली ते तेव्हा जाऊन घरचे लोकं मानले आणि डान्स करता करता मला खूप अडचणी आल्या म्हणजे जसं की आमच्या गावात डान्स डान्सची केंद्र उपलब्ध नव्हते आणि ते डान्स शिकण्यासाठी मला बाहेरगावी जाण्यास परवानगी दिल्या गेली पण सोबतीला कोणीच नव्हतं त्यासाठी मला खूप अडचणी आल्या एकटंच जावं लागे आणि एकटंच यावे लागे डान्स शिकण्यासाठी मला खूप ला लांब जावे लागे चांदूरला तिथं जाऊन माझे मैत्रिणी मित्र नव्हते पण मी तिथं जाऊन खूप मित्र मैत्रिणी गोळा केल्या आणि तिथं जाऊन मी खूप अवघड अवघड डान्सच्या डान्सच्या स्टेप शिकल्या आणि म मला असं करून थोडा थोडा डान्स यायला लागला